तर मला सगळ्या प्रकारचे गाणे आवडतात पुराने नाईंटीज आणि आता हल्लीचे आणि का घरी घरात घरकाम करत असताना स्वयंपाक करत असताना ते मी गुणगुणत असतो शेतामध्ये काम करतानासुद्धा गाणे म्हणत असतो आणि एकटं असलं की गाणे म्हणतच असतो तसं कोणत्याही प्रकारचे असो जुने नवीन तर सगळ्या प्रकारचे गाणे ऐकायला आवडते म्हणायला आवडते गुणगुणायला आवडते